आरोग्यसेवेबद्दल बोललं तर ना आमच्या नागपूरमध्ये मेडिकल हॉस्पिटल आहे मग मेओ मेमोरियल म्हणून हॉस्पिटल आहे डागा आहे असे खूपसे हॉस्पिटल आहेत जिथे जिथे आरोग्यसेवा दिली जाते आणि इथे वृद्धाश्रम पण खूप सारे आहेत जिथे वृद्धांना म्हंज म्हणजे मदत केली जाते जिथे त्यांची केअर घेतली जाते त्यांना खूप मदत केली जाते